अच्छा ऑनलाईन स्टोर ना हां मी एक लास्ट लास्ट वीकमध्ये मी एक हेडफोन ऑर्डर केलेला हां तर तो हेडफोन आला आहे डिलिव्हर झाला माझ्याकडे पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे म्हणजे तो त्याचा एक लेफ्टवाला एअर आहे तो वर्कच करत नाही म्हणजे एकदा क कधी चालतो कधी नाही चालत आहे तर मला तो रिप्लेस किंवा मला रिफंड हवं याकरिता मी कॉल केलेला कंप्लेंट टाकून झाली मी तरी पण मला काय कंप्लेंटवरनं फीडबॅक आलेला नाही आहे तुमचा कॉल देखील आला नाही आहे तर म्हणून आता मी तुम्हाला माझा मी गुगलवरती कस्टमर केअर नंबर शोधून तुम्हाला आता कॉल केला आहे नाही ना पण आता मी आता कसं आहे की तुम्ही जर तुमचा कॉल येईपर्यंत मी कशाला वाट बघू मला यूज करायचं ना आता मी यूज करण्यासाठी मागवला की तुमची वाट बघण्यासाठी मागवला आहे मला रिफंड किंवा लवकरात लवकर तुम्ही घेऊन जा आणि रिप्लेस रिप्लेस द्या दोघांपैकी एक दोन दिवसात मॅडम तुम्ही काय बोलत आहे मी तुमच्या फोनची कशाला वाट बघू तू तुमचं तुमचं लूकआउट आहे ना की तुमचं सिस्टम मला कॉल करणार ऑटोमॅटिकली तो जर नाही आला तर मग मी काय करू नाही नाही नाही मग मी तुमचं तुमचा मॅनेजर आहे का तिथे सिनियर आहेत का तिथे कोण सिनियरला द्या फोन अच्छा मी माझं नाव भूषण आहे आणि मी एक हेडफोन माग मागवलेला या कंपनीचा गेल्या वीक लास्ट वीकमध्ये तर त्याचा एक लेफ्ट इअरडं आहे ना तो चालत नाही लेफ्टवाला कान आहे तो चालतच नाही आहे कधी चालतो कधी नाही चालत आहे आणि मला त्याचा आता यूज आहे भरपूर तर तुमच्या मॅडम बरोबर मी बोलत होतो तर ती मला बोलते की आमच्या सिस्टममधून तुम्हाला ऑटोमॅटिक कॉल येणार आहे तर तेव्हाच आम्ही त्याच्यावरती ॲक्शन घेऊ तर आता तुमचा सिस्टममधून जर ऑटोमॅटिक कॉल नाही आला तर मग मी काय करू आणि मला त्याचा आता गरज आहे त्याची मी पिकनिकला चाललो आहे मला रिप्लेस द्या नाहीतर माझं रिफंड करा दोघांपैकी एक करा पण जे काय करायचं ते दोन दिवसात कारण की तिसऱ्या दिवशी मी पिकनिकला जातो आहे पक्का ना मग ठीक आहे माझं नाव तुमचं नाव काय अच्छा तुमचा तुमचा नंबर मिळेल का मला मोबाईल नंबर द्या ना मी तुम्हाला फक्त याच्याचसाठी कॉल करणार नंतर कॉल करणार नाही कशाला अच्छा नाही देत का ठीक आहे मग ह्याच नंबरवर तुमचं तुमचंच नाव घेईन परत मी चालेल ना मला दोन दिवसात पाहिजे काही पण करून नाहीतर मी निगेटिव्ह फीडबॅक टाकेन सिस्टममध्ये सरळ ओके ठीक आहे चला थँक्यू